पु ल देशपांडेंच्या बटाट्याची चाळ या पुस्तकामधलं अंतू बर्वा हे माझं खूप आवडतं असं साहित्यिक पात्र आहे आणि खूप छान पुलंंनी त्याला रंगवलेला आहे की चाळीमध्ये घडलेल्या घटनांचं त्या अंतू बर्व्याच्या तोंडून ऐकलेलं मझेस मजेदार वर्णन खरंच सगळ्यांना पोट धरून हसायला असं लावतं आणि ज्यांनी कुणी चाळीतलं जीवन अनुभवलेलं आहे ते जीवन जगलेले आहेत त्यांच्यातरी खूप काळजाला भिडून जाणारी असं हे पुस्तक आहे बटाट्याची चाळ आणि पुलंची सगळीच पात्रं ही खूप मजेशीर विनोदी असतात पण त्यातलं अंतू बर्वा हे पात्र मला खरंच असं वाटतं की पुलंना ह्याचं नाव कसं सुचलं असेल आणि त्या अंतू बर्व्यानी जी धमाल केलेली आहे त्या पुस्तकामध्ये त्याने खरंच हसून असं लोटपोट व्हायलं होतं पुलंचं साहित्य मला खरंच खूप मनाला भिडतं